ऑनलाईन साईट्समध्ये यूटूब फेसबुक याच्यातून आपल्याला प्रेरणा आपण जे चांगलं घेऊ त्याच्यातून आपल्याला त्या कामातून आपल्याला प्रेरणा मिळत असते त्यामध्ये आरोग्य त्याच्यानंतर आपल्याला रोज वापरात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कशा वापरायच्या किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा आपण कशा पद्धतीनं वापर करायचा आर्ट अँड क्राफ्ट त्यानंतर प्रेरणादायी संभाषण असतात भाषणं असतात ते आय पी एस आय ए एस ऑफिसर कसे झाले राजकारणातील व्यक्ती डॉक्टर्स किंवा आर्थिक परिस्थितीमधून खूप खूप हालाखीच्या परिस्थितीमधून एखाद्या व्यक्तीने प सर्वोच्च ठिकाणी अधिकारी कसे झाले याबद्दलचं सगळं आपल्याला ॲप्स ज उल्लेख मिळतो तो या ॲप्समधनं तर यूट्यूब आपण ओपन केल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातील सगळी माहिती आपल्याला मिळते आणि याच्यातून आपण आपल्या मुलांना माहिती देऊ शकतो आता सध्या स इंटरनेटच्या काळामध्ये आपल्याला आय यू पी एस सीमध्ये जे स्ट्रगल करतात मुलं त्यांचे खूप छान छान वेगवेगळ्या पोस्ट आलेल्या बघतात आणि त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की आय ए एस होण्यासाठी आणि आय पी एस होण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते त्यासाठी कोणकोणत्या प्रोसेसमधून जावं लागतं किती परीक्षा असतात आणि कशा पद्धतीनी वापर केलेल्या असतात हे सगळं आपल्याला ह्या ॲप्सद्वारे कळू शकतं त्यानंतर आपल्या फेसबुक मधून कोणत्या व्यवसायिकाने कशी प्रगती केली सुरुवातीचा काळ कसा स्ट्रगल करणारा होता आणि त्याच्यातून त्यांनी कसं यश मिळवलं हे पण आपल्याला सगळं बघायला मिळतं आणि प्रत्यक्षात आपण जेव्हा यूट्यूबवर बघतो तेव्हा खरोखरच त्यांचा प्रवास बघताना आपणच तो करत आहे की काय असं वाटायला लागतं त्यानंतर हे वेग त्यानंतर बँकिंगचे जे ॲप आहेत हे बँकिंगच्या ॲपमधून आपण खरंचच किती खूप कमी वेळामध्ये आपण आपले पैशाची योग्य प्रकारे इन्वेस्टमेंट करू शकतो हे आपल्याला ह्या ॲप्सद्वारे खूप सोपं झालं आहे आणि त्याच्यानंतर हे असे वेगवेगळे ॲप्स वापरताना आपल्याला काळजी पण घेतली पाहिजे